महाराष्ट्र राज्यात औद्योगिक विकास महामंडळ हे मंत्रालय आहे त्या त्यामार्फत विकासाच्या योजना राबवल्या जातात त्याच त्यांचं वेगळ्यावेगळ्या त्यांनी योजना आखलेल्या असतात विकास योजना व्यवसायाचे जास्तीत जास्त लोकांनी व्यवसायात उतरण्यासाठी त्यांचा हाच एक मोटो असतो की जास्तीत जास्त लोकांनी व्यवसायात उतरावं मग ते उद्योगास उद्योगात असावं किंवा दुसरीकडे काही असावं पण यू व्यवसायात उतरणं गरजेचं असतं जास्तीत जास्त लोकांनी व्यवसाय करावा नोकरीच्या भरवशावर राहू न राहता व्यवसाय करावा ह्यासाठी नेहमीच महाराष्ट्र सरकार हा हे असतं त्यासाठी आता गव्हर्मेंटने जे मोदी गव्हर्मेंट आलं तेव्हापासून स्टार्टअप फ इंडिया ही स एक आंदोलन चालू केलं आहे त्या तेव्हापासून बऱ्यापैकी लोक व्यवसायात उतरत आहेत नवीन नवीन लहान म्हणजे कॉलेजमधून पासआउट झाल्यावर मुलं व्यवसायाकडे बघता आहेत स्टार्टअपसाठी बऱ्यापैकी नवीन नवीन स्कीम्स पण गव्हर्मेंट लागू करता आहे मग त्याच्यात सी जे टी एम एस सी स्कीम असेल उद्यम असेल अजून कौशल्य विकास असतील कौशल्य विकासामध्ये छोटे छोटे सॉफ्ट स्किल डेव्हलप करण्यासाठी गव्हर्नमेंट प्रोत्साहन देत असतं लोक फ्री ऑफ कॉस्ट कौशल्य विकासचे कार्यक्रम शहरांमध्ये चालू असतात तालुक्याच्या ठिकाणीही चालू असतात कौशल्य विकासावर खूप भर देत आहेत आणि त्या कौशल्य विकासाच्या सर्टिफिकेशनवरून मग आपल्याला काही कमी व्याज दरात हे पण आपलं लोन पण उपलब्ध असतं या अशा पद्धतीने बऱ्यापैकी जे स सरकार आपल्या स्टार्टअप स्कीमला खूप प्रोत्साहन देत आणि व्यावसायिक व्यवसायाला प्रोत्साहन देत आहे त्यांचा प्रोग्राम पूर्ण महाराष्ट्रात ते राबवता आहेत स्टार्टअप ह्या जर आपण बघितलं स्टार्टअप अतिशय दोन दोन तीन तीन चार चार वर्ष जुन्या स्टार्टअप आज हजारो कोटींचा नफा कमावता आहेत आणि हे पूर्णपणे स्त्रिया हे जे स्टार्टअप स्कीम लागू केली आहे त्यामुळे अनेक स्टार्टअप कल्चर जे लागू झालं आहे चालू झालं आहे भारतात त्यामुळे नक्कीच भारत हा नेक्स्ट सिलिकॉन वॅली म्हणून ओळखला जाईल आणि स्टार्टअप हब भारतात आपलं जे महाराष्ट्र आहे महाराष्ट्रातले बरेच जे पुणे मुंबई आहे ते ओळखले जातील यात काही भाव नाही आहे धन्यवाद